हलो मी कामिनी बोरकर बोलत आहे माहेर हॉस्पिटलचा नंबर आहे ना हा प्राची मॅडम आहेत का तिथे हो का माझं युटरस करायचं सांगितलं होतं डॉक्टरनी अल्ट्रासाउंडचं आठ दिवस अगोदर आठ दिवस अगोदर मी आलेली होती चेकअप साठी तर मला आठ दिवसानंतर बोलवलेलं होतं हो का आणि काही काही माहिती द्या मला सकाळी वगैरे म्हणजे जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून आलं तर चालेल का हा हा हा हा हा हा काहीच खायचं नाही आहे चहा वगैरे पण नाही चालेल का हो का आणि किती वाजेपर्यंत आलं तरी चालेल हो का हो का कारण की मला थोडं काम आहे त्यामुळे मी थोडंसं लेट वगैरे होईन दोन दोन अडीच वगैरे वाजले तर चालेल का हो फारच छान मग ठीक आहे मॅडम हा हा हा हा हो हो सरांनी लिहून दिलेलं आहे ते सर्व ओके आधार कार्ड अजून काय लागेल मॅडम हा हा हा हा हा हो मॅडम चालेल हो हो माझा नंबर लावून ठेवा तुम्ही मी तिथं अडीच पावणे तीन वाजे तीन अडीच वाजेपर्यंत पोहचूनच जाईल